वृत्तपत्र या विषयी मला असं वाटते की ते कोणत्याही गोष्टी खऱ्या असतात ते खोडं थोडंसं लावून सांगतात त्यामुळं थोडं असं काही घडायला तरी ते चांगलं बरोबर सांगत नाही कोणत्या कमी जास्त सांगतात हे लोकं हे करतात गुंडगिरी करतात हे करतात पण त्यामुळं ते त्यांना काही तेवढं सांग सांगत नाही आहेत विशेष म्हणजे आजकाल लोकं फार हे करायला आहेत वृत्तपत्रवाले पण पत्रकार लोकं पण असं खरं काही समजू देत नाही सांगत नाही आहेत त्याच्यामुळं ते वृत्तपत्रामध्ये मला थोडं कमी जास्त वाटते चांगलं बातमी द्यायला द्यायला पाहिजे कोणती जी खरी आहे ती द्यायला पाहिजे असं काही देत नाहीत कोणतं कमी जास्त देतात त्या वृत्तामुळं मला ना मला वाटते की वृत्तपत्र आल्याने चांगलं सगळ्यांचं म्हणजे हे करून सांगायला पाहिजे कोणतं जे घडलं ते खरं सांगायला पाहिजे आता कोणतं पण कोणतं मुलीवर अत्याचार असतो हे असतो हे चांगलं प्रकारे सांगायला पाहिजे हे सगळ्यांनी हे करायला पाहिजे पण व वृत्तपत्रांना असं सगळ्यांनी चांगलं खरी गोष्ट आहे ती सगळ्यांना दाखवली पाहिजे वृत्तपत्रामध्ये चांगल्या गोष्टी चांगलं सगळं असं सगळ्यांनी वृत्तपत्रामध्ये सांगायला पाहिजे त्यामुळं मला वाटते त्यांनी पण असं वृत्तपत्रानी लोकांनी पत्रक